मी दिव्या ईखारे बोलते मी ओलावरून तुमची राईड बुक तुमच्या रिक्षाची राईड बुक केलेली मागच्या सोमवारी अलिबाग ते पेजारी माझी बॅग माझी पस तुमच्या रिक्षामध्ये मी विसरली आहे माझ्या पसमध्ये माझं आधार कार्ड वोटिंग कार्ड पॅन कार्ड आणि काही अजून डॉक्युमेंट्स आहेत आणि माझ्या पसमध्ये पाचशे साठ रुपये आहेत तर तुम्ही ते प्लीज चेक करा आणि जर असेल तर मला माझ्या या नंबरवरती कॉल करून सांगा आणि जर तुम्ही मी पेझारी राहते जर तुम्ही या साईडला कुठे येत असाल तर मला कॉल करून सांगा मग मी माझी बॅग परत घेईन आणि जर न नसेल येत असाल तर मग तुम्ही कुठे असता ते मला सांगा मग मी तुमच्याकडे येऊन माझी बॅग मी परत घेईन तेवढं मला सांगा कृपया करून